आमच्या भागामध्ये कलेच्या बाबतीत जर बोलायचं तर नाटक संगीत चित्रकला ह्या विषयावर वर्षातून कमीतकमी तीन ते चार मोठे मोठे कार्यक्रम आमच्या इथे होत असतात आणि त्याची डिटेल माहिती न्यूजपेपरमध्ये म्हणजे वृत्तपत्रांमधे सुद्धा येते आणि त्या प्रमाणे त्याची माहिती सगळ्यांना मिळते म्हणजे त्याचा जो प्रभाव आहे त्या प्रभावानी प्रेरित होऊन जे अंगभूत गुण आहे त्या गुणांना कुठेतरी आपला वाव मिळतो आहे हे ज्यांच्या ज्यांच्या लक्षात येतं ते त्यांच्याशी जोडले जातात आणि अशा पद्धतीनी नाटक म्हणा चित्रकला म्हणा किंवा संगीत आमचे जे भरपूर मोठे मोठे लोक म्युझिकच्या माध्यमातून आलेल्या आहेत जे लोकल आहेत ते सुद्धा कन्टीन्यु वर्षभर कोणत्या तरी स्पर्धे मध्ये भाग घेत असतात मोठमोठाली बक्षीसं आणत असतात आणि अशा पद्धतीने आमच्या बुलढाणा जिल्हा प्रसिद्ध आहे